राइड करण्यासाठी मला लाकडाचा बोर्डच वापरायला आवडतं त्याचं कारण म्हणजेच की तो लाकडाचा असल्यामुळे त्याने पर्यावरणाला कुठलीच हानी होत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने तो फार चांगला असतो आणि तो फार काळ टिकतो लाकडाचा असल्यामुळे तो फार काळ टिकून राहू शकतो लवकर खराबही होत नाही आणि तिसरी गोष्टी म्हटली तर तो वजनाने जड असतो आणि वजनाने जड असल्यामुळे तो जास्त प्रमाणाचंही जे वजन असतं ते होल्ड करून ठेवू शकतं त्याच्यामुळे मला लाकडाच्या बोटचाच वापर करायला आवडतं